हॅलो हॅलो वंदू इंटरनॅशनल मी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा फिरायला आलेली आहे आणि मला इथलं जे स्थानिक जेवण आहे ते जेवण करायचं आहे किंवा जे काही पदार्थ आहेत जे महाराष्ट्रासाठी फेमस आहेत त्याचा आस्वाद घ्यायचा आहे तर तुमच्या हॉटेलमधले कुठले कुठले पदार्थ आता अवेलेबल आहे फ्रेशमध्ये

अच्छा अच्छा जर पाणीपुरी आम्हाला घ्यायची असेल तर त्याचे काय दर आहेत अच्छा आणि मिसळ फ्रेश आहे का आम्हाला हॉटेलमध्ये येऊन ऑर्डर द्यावी लागेल की तुम्ही फोनवर ऑर्डर घेतात अच्छा आणि आलुपोंगे त्यांचे रेट काय आहे आलुपोंगेचे आलुपोंगेमध्ये काय काय येतं अच्छा अच्छा हे डिश मला ऐकायला एकदम नवीन वाटली आहे आणि मला टेस्ट करायची इच्छा होत आहे मला दहा प्लेट ऑर्डर करायची आहे आलुपोंगे अच्छा अच्छा ठीक आहे फिर आता हां मला मेनू पुन्हा एकदा सांगतात का मला थोडं विसर पडला आहे आणि

अच्छा इंदोरी पोहे फ्रेश आहेत का इंदोरी पोह्यांची पण दहा प्लेट ऑर्डर करून द्या आणि इंदोरी पोह्यांसोबत आम्हाला लिंबू आठवणीने द्या मला लिंबूशिवाय पोहे खायला बिलकुल आवडत नाही हो हो हो सगळ्याचं बिल तुम्ही मला व्हॉटसअपला पाठवून द्या मेसेज मी फोनपे करते आणि अजून एक गोष्ट जो सगळ्यात आधी तुम्ही वडापाव सांगितला होता तो पण म्हणजे मी कधीच त्याचा आस्वाद घेतलेला नाही आहे तर माझ्या पूर्ण ग्रुपसाठीच हवा आहे वडापाव तर पाव फ्रेश आहेत का ओके तर मग असं करा तुम्ही इंदोरी पोहे कॅन्सल करून द्या आणि त्याऐवजी वडापाव करा सगळं आता पुन्हा तुम्ही ऑर्डर एकदा बघून घ्या मी काय काय सांगितली आणि त्या अकॉर्डिंगली मला बिल पाठवून द्या व्हॉट्सअपला मी तुम्हाला फोनपे करते ओके थँक यू बाय